आमचा धर्म हे हिंदू आ आहे आणि आमच्या धर्मामध्ये समाजाची सेवा करायला शिकवली जाते ते एक पुढील प्रमाणे आहे बघा आता आमच्या वेगवेगळ्या द मंदिरामध्ये कार्यक्रम होतात आणि मग आता गेल्या महिन्यात गेल्या वर्षीच आमच्या इकडं शिवमहापुराण ही कथा झाली होती ही शिवमहापुराण कथामध्ये लगभग एक एक दहा ते अकरा लाख पब्लिक होती तिकडं आम्ही पूर्ण नांदेड काय आहे पूर्ण महाराष्ट्र आणि पुरा इंडियामधून लोकं आलेले होते तिकडं कथा ऐकण्यासाठी तिकडं आलेल्या माणसाला आम्ही सगळं सोयी उपलब्ध करून दिल्या आणि सेवा केली त्यांची राहायला सोय केली त्यांना अन्नदान वाटप केले पाणी पाऊच वाटप केले आणि हर प्रकारे त्यांची सेवा केली हे शिवमहापुराण कथा हे शिवजीची राहते आणि त्याच्यामध्ये लई मोठ्या प्रमाणात पब्लिक येते खासकर ते शिव सिहोरचे महाराज असतात त्यांचा हा सिहोरचे महाराज आले की लई मोठा पब्लिक मेळावा तिकडं भरतो आणि हे शिव महापुराण ऐकण्यासाठी पूर्ण भारतातून लोक येतात